हॅलो अरुण ट्रॅवल एजन्सीमधनं बोलत आहेत का ओके मॅ मॅम मी असं मोबाइलमध्ये सर्च मारलं तुमच्या एजन्सीबद्दल काही ट्रॅवल तुमच्याकडं अव्हेलेबल असतात त्यामध्ये आम्हाला हिमाचल प्रदेशला जायचं आहे तर तुमच्याकडे अव्हेलेबल आहेत का ओके त्यामध्ये ट्र ट्रॅवल्सनी

हा तसं मॉर्निंग मॉर्निंग चालेल आम्हाला मॉर्निंगमध्ये

हो का ठीक आहे ना आणि मग त्याचं प्राइस वगैरे आणि तिथे राहण्याचं ठिकाण वगैरे हे आपल्याला सर्व अव्हेलेबल करून देतील का ते

हं हं हं हं हं हं ठीक आहे हो हो

ठीक आहे ना हा मॅम मग तुमच्या प्राइस वगैरे किती आहे पर पर्सन

पॅकेज घेतलं आहे ओके तरी किती हवं किती किती लागेल तरी पॅकेजमध्ये किती चार दिवसांचं असतं का हं ओके ओके हं हं ठीक आहे ना मॅम मॅम तुमच्या ट्रॅवल एजन्सीचं ओपनिंग टाइमिंग काय असतं ओके ते रामदास पेठलाच आहे ना हा नाही एकदा हो ऑनलाइन करण्याविषयी एकदा नाही का विजिट केलं होतं म्हणून म्हटलं

हं ठीक आहे ना मॅम ठीक आहे आम्ही उद्यालाच येतो आम्ही ओके ओके मॅम ओके थँक यू